हॅलो मॅडम तुम्ही म झरपडा पोलिस स्टेशनमधून बोलत आहात काय झरपडा पोलिस स्टेशनमधून बोलत आहात काय तुम्ही मॅडम मी झरपडा प प पोस्ट ऑफिसमधे दुपारी बारा वाजता गेले होते तिथे तिथे तिथे माझी गाडी चोरीला गेली होती तर त्याच्याबद्दल माझी कंम्प्लेंट आहे मॅडम माझी गाडी लाल कलरची होती आणि ॲक्टिवा होती फोर एट झिरो टू एम एच एम एच फोर एट झिरो टू हो मॅडम मॅडम मी दुपारला बारा वाजता तिथे गेली होती आणि त्याच्यानंतर मग माझं पोस्टचं काम झाल्यानंतर मी एक वाजताच्या दरम्यान इथे बाहेर निघाली तेव्हा ती माझी स्कूटी कुठे नव्हती मॅडम माझं नाव माझं नाव मानसी होमदेव नेवारे आहे मी झरपडा इथे राहते तालुका अर्जुनी मोरगॉन हो मॅडम मी गाडी लॉक करूनच गेली होती नाही मॅडम मी गाडीला चा म्हणजे गाडीला चाबी ठेवलेली नव्हती मी सोबत घेऊन गेलेली होती हो हो मॅडम माझं नाव मानसी होमदेव नेवारे आहे नाही नाही मॅडम कोणीही नव्हते मॅडम तसं जवळपास तर काही कॅमेरा वगैरे दिसलेला नाही पण एक थोडा बाजूला थोडा एक दुकान होता त्याच्यामध्ये मला काही तरी कॅमेरा दिसला वाटते हो मॅडम मॅडम मला दुकानाचं नाव माहिती नाही आहे मॅडम तो पोस्ट आहे ना आपला पोस्ट दुकानामधे लोकं मॅडम मी तेवढी लक्ष नाही केली तिकडे हो मॅडम हो माझं डिटेल घ्या मॅडम

मॅडम माझं आता डिटेल घेऊन घ्या ना आणि मग तुम्ही येऊन जा मॅडम माझं डिटेल घ्या हो माझं नाव मानसी होमदेव नेवारे आहे माझं मी झरपडा इथे राहते तालुका अर्जुनी मोरगॉन जिल्हा गोेदिंया आणि माझी वय आहे वीस वर्ष हो मॅडम मॅडम तुम्ही किती वेळात निघाल आता बरं मॅडम ठीक बरं मग तिथून निघाल्यावर बरं मॅडम बरं मॅडम बरं मॅडम ठीक आहे ठीक आहे मॅडम